माझा अनुभव हा पोहण्याच्या विषयी थोडा अवघड आहे कारण मी स आपली सुरुवात हे पोहण्याची जेव्हा मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो तेव्हा तिथल्या माझ्या मित्रांनी मला हा मला पोहणं येत नव्हतं सर्व त्यांनी मला हे केलं माझ्या मागेच लागून पडले होते की चल तुला पोहायला शिकावंच लागंल आमच्यासोबत पोह पोह म्हणून त्यांनी मला एकदा विहिरीत नेले माझ्या मामाला पण मी म्हणलं मला पोहायला शिकायचं आहे कारण सर्वांना येते मला येत नाही मग तेव्हा माझ्या मामासो जेव्हा मी आमच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेलो ही विहीर अशी खूप सुंदर आणि त्याच्यात विहिरीत टच्च असं पाणी भरून होतं मित्रांनो ते पण तं तेव्हा मला पाण्यात उतरण्यासाठी मी खूप घाबरत होतो तेव्हा माझ्या मामाने मला डायरेक्ट विहिरीत फेकून दिलं आणि तशा त्याप्रकारे मी म्हणजे घाबरत घाबरत पोहायला शिकलो आणि या पोहण्यासाठी मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गेलो तेव्हा मी शिकलो पण जेव्हा मला पय असं चांगल्या प्रकारे पोहण्याचं होतं पो पोहण्याचं होतं तेव्हा मी जेव्हा माझ्या शहरी आलो तेव्हा आमच्या जलतरनिकेत मी माझ्यासाठी हा एक क्लास लावला मी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत तिथे जाऊन पोहायचो शाळेतून वेळ काढून मी या पोहण्यासाठी वेळ दिला भरपूर आणि मी चांगल्या प्रकारे पोहणं शिकण्यासाठी प्रयत्न केला आणि दोन चार महिन्यानंतर मी चांगल्या प्रकारे पोहत होतो आणि एक चांगला जलतरणपट्टू झालो